आमच्या इथे स्थानिक कलाकार किंवा कारागीर आमच्या भागात लोकांसाठी शिबिर व प्रशिक्षणसुद्धा आयोजित करतात आणि ते सत्र खूप योग्यदायक आणि खूप उपयोगी असते कारण त्यामधून आम्हाला खूप काही कारागिरीच्या गोष्टी शिकायला मिळतात आणि आम्ही त्यापासून नवीन नवीन वस्तू किंवा कोणत्याही प्रकारचं काहीही बनवू शकतो कारण स्थानिक कलाकार हे खूप भारी असतात आणि कारागीरसुद्धा त्यांच्या त्यांनी केलेल्या शिबिरामध्ये शिबिराचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो कारण त्यामध्ये आम्हाला आमच्या स्वतःची कलाकौशल्य शिकायला मिळतात ते आम्हाला स्वतःवरून ते पटवून देतात आणि त्यांची ही शिफिटी त्यांच्या मताने किंवा आमचे हिताने चांगल्या प्रकारे पार पाडतात